हो मी जिथे राहतो तिथे बरीच ग्रंथालय आहेत आणि ग्रंथालयामध्ये वेगवेगळ्या भाषेतली वृत्तपत्रे असतात त्याशिवाय इथे रिक्षा जिथे थांबलेले असतात रिक्षा स्टॉप म्हणू शकतो किंवा कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी तरुण मित्रमंडळ आहेत हिंदवी तरुण मित्रमंडळ त्याच्यानंतर शिवाजी पुतळा तरुण मंडळ किंवा असे बरेच दिलभार तालीम मंडळ आहे त्याच्यानंतर पाटाकडील तालीम मंडळ आहेत अशा वेगवेगळ्या तालिमी मंडळ जिथे आहेत तिथे नाही नाही म्हटलं तरी एक दहा ते बारा प्रकारचे वृत्तपत्र ठेवले जातात जिथे तिथल्याच गल्लीतली म्हणा किंवा तिथली आजूबाजूची माणसं सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी जेव्हा निवांत असतात तेव्हा येऊन तिथे ती प्र प्र वृत्तपत्र वाचत असतात त्याशिवाय ग्रंथालयामध्ये इंग्रजीमधली कन्नड भाषेतली किंवा आजूबाजूच्या भाषेत गुजराती भाषेतली पण वृत्तपत्र असतात कारण काय होतं मग कोल्हापूरमध्ये जरी मराठी जास्त प्रमाणात बोलली जात असली तरी अनेक भाषिक लोक राहतात जसं की कन्नड कोल्हापूरला जोडूनच बेळगाव आहे खाली गोवा आहे त्यामुळे तिथल्या भा तिथल्या राज्यातील माणसंसुद्धा कोल्हापूरात वास्तव्याला आहेत त्यामुळे त्यांनाही सोपी पडतील अशी वृत्तपत्र इथे मिळून जातात त्याशिवाय ग्रंथालय जी आहेत ती मध्यवर्तीय ठिकाणी आहेत त्यामुळे तिथे वृत्तपत्रांची काही कमतरता नाही आहे वृत्तपत्र म्हटलं तर कोल्हापूरमधूनच प्रसिद्ध होणारं पुढारी आहे सकाळ आहे लोकमत आहे त्याशिवाय तरुण भारत लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स हे पुणे पुणे जिल्ह्यातून प्रकाशित होणारी वृत्तपत्र आहेत त्याच्याशिवाय केसरी आहे नवभारत आहे म इंग्रजीमधील म्हटलं तर टाईम्स ऑफ इंडिया आहे इंडियन एक्सप्रेस आहे त्याच्याशिवाय ह्याच्यामधून जी वेगवेगळी स आपण मुक्तसमाजसारखी जी ही आहेत संपादित केलेली पुस्तकं मासिकं आहेत तीही असतात गृहशोभिका असेल किंवा अगदीच लहान मुलांसाठी म्हणाल तर चंपक आहे त्याच्यानंतर चाचा चौधरी पण मिळून जातील ग्रंथालयात कारण त्यांच्याकडं जुन्या आवृत्ती त्यानी ठेवलेल्या असतात